बुलढाणा जिल्ह्यात मुख्य पर्याय म्हणजे रस्ते आहेत इथे विमानतळ नाही कोणते वाहन दुसरे नाही रस्ते हेच बुलढाणा जिल्ह्यातील वाहतुकीचे मुख्य पर्याय आहे